हॅलो नमस्कार नीरज गॅस सर्विस ना हो सर मी समर्थनगर धाराशीव इथून बोलतो आहे मी आपल्या एजन्सीमध्ये गॅस सिलेंडरची बुकिंग केले होते हो सर हो हो हं तर आज माझ्याकडे कार्यक्रम आहे डिनर पार्टी तर मला तो गॅस बुक जो केला आहे तो वितरित झाला आहे की नाही हे तपासायचं विसरलो होतो हो सर हो हो मी सांगू शकतो ना सर हां सांगू का सर हां हां माझा गॅस आरक्षण संदर्भ क्रमांक का हो सांगतो ना पाच सात चार दोन तीन शून्य हो हो आहे ना सर सांगतो ना आधार कार्डचे शेवटचे चार अंक का हो सर चार दोन पाच एक हो सर हो हो सर मला थोडं अर्जंट तात्काळ गॅस पाहिजे होता थोडी अडचण होती तरी मला अंदाजित कधीपर्यंत गॅस सिलेंडर मिळू शकेल हो सर हो हो तेवढं लवकर मिळालं तर बघा ना सर हो सर हो हो धन्यवाद सर